विहिरीतून पाणी काढणे म्हणजे सोपे नाही खरंच आधीच्या काळात आपण बघत होतो की एका लोखंडाच्या बादलीला दोर लावलेला असायचा तो दोर अतिशय जाड आणि मजबूत असायचा मग ती बादली विहिरीत टाकून त्याद्वारे सर्व बाया पाणी काढत असत पण एवढी प्रोसेस आज शक्य आहे का आजही प्रत्येक स्त्रीला हे करणं सहज शक्य आहे का नाही जर आपण बाकी सर्व कामांसाठी इलेक्ट्रिसिटी वापरतो जर आपल्याला भाजी करायची असेल तर मसाला मिक्सरमधे करतो जर आपल्याला एखादी गोष्ट व्यवस्थित ठेवायची असेल खराब होणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर फ्रिजमधे ठेवतो आपण ग्राइंडर वापरतो ज्युसर वापरतो तर मग विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्याचा मोटरचा वापर इलेक्ट्रिक मोटरचा वापर का करू शकत नाही नक्कीच इलेक्ट्रिक मोटरद्वारे पाणी काढणे हे सर्वांना अतिशय सोपे होईल आजही आपण जर टाकीत पाणी चढवायचे असेल तर मोटर वापरत असतो तर मग विहिरीतून पाणी काढणे हे तर अतिशय कठीण आहे आणि त्यासाठी बराच धोकासुद्धा आहे बऱ्याच गोष्टी किंवा ॲक्सिडेंट आपण इलेक्ट्रिक मोटरचा वापर करून टाळू शकतो जर आपण इलेक्ट्रिक मोटरचा वापर विहिरीतील पाणी काढण्यासाठी केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर होईल आणि या पद्धतीने जर आपण पाणी काढले तर नक्कीच ते सर्वांना इव्हन लहान मुलांनादेखील सोपे असेल त्यामुळे इलेक्ट्रिक मोटर आपण विहिरीतील पाणी काढण्यासाठी नक्कीच वापरू शकतो